एखादा नाट्य दिग्दर्शक असेल तर त्याला कोणत्या व्यक्तिमत्त्वाला कोणते शब्द वापरायला पाहिजे आणि त्या शब्दाची मांडणी कशा पद्धतीने मग पायरीनुसार एक एकानुसार एक ठेवली तर कसं त्याला समोरच्याला पण इतकं सुटसुटीत होईल आणि त्याचं जे नाटक असते ते समोरच्याला पण समजणे आणि शब्दाची ठेवण एकदम साध्या भाषेत किंवा मराठी भाषेत असेल तर ती फारच छान ते समोरच्याला फायदेशीर ठरू शकते